तेरा मे एकोणीसशे सत्त्याण्णव तीस जून एकोणीसशे सदुसष्ट पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पंचवीस जून एकोणीसशे शहात्तर पंधरा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव